मराठीमध्ये बोलताना मला कशाचाच त्रास होत नाही कारण की ही माझी मातृभाषा मातृभाषा असल्यामुळे मी ह्या भाषेचा उपयोग लहानपणापासून करत आलेलो आहे ह्या भाषेमुळे नातेवाईक मित्रमंडळी यासोबत मी संवाद करीत आलेलो आहे ह्या भाषेमुळे मला कशाचाच त्रास होल् झालेला नाही हे भाषा माझी आवडती भाषा आहे आणि ह्या भाषेमध्ये मी लिहिणं वाचन आणि केल्यामुळे ह्या भाषेचं मला सहज अभ्यास झालेलं असल्यामुळं मला याचा कशाचाही त्रास होत नाही आणि लिहायचा जर म्हटलं तर काना मात्रा ह्या विषयाबद्दल जर थोडं जर विचार केलं तर थोडाफार चुका होतात कारण की लिहिण्यामध्ये हे भाषा थोडी कठीण असल्यामुळे ह्या भाषेचा थोडासा विचार करून लिहिणे आणि याचं व्याकरण जर म्हटलं तर खूप कठीणदायक असल्यामुळे ही भाषा थोडी लिहिण्याबद्दल कठीण असल्यामुळे ह्या भाषेचं थोडी लिहिण्यास अवघड जाते